भारतात भारतामध्ये दोन भाषा खास बोलल्या जातात हिंदी आणि इंग्लिश ह्या सर्व देशभरात बोलल्या जातात पण आपल्या देशात वेगवेगळी ठिकाण आहे जसे यू पी मध्य प्रदेश तिथे जास्त त्यांच्या भाषा चालतात हिंदी चालतात ब कलकत्यामध्ये बंगाली भाषा दक्षिण भारतात पण वेगवेगळ्या प्रकारचे मल्याळम आहे जसे तेलगू भाषा आहे जसं कर्नाटकमध्ये कन्नडी भाषा आहे विविध प्रकारचे वेगवेगळ्या भाषा आहेत आपल्या देशामध्ये खूप राज्यं आहेत अन जेवढी राज्यं आहेत तेवढ्या भाषा आपल्या मुंबईत सर्रास मराठी बोलली जाते हिंदी बोलली जाते आणि मुंबईमध्ये खूप लोकं राहिल्यामुळे इथे वेगवेगळ्या भाषा असतात जसे गुजराती म्हणा बंगाली म्हणा कलक कुठल्याही भाषा असतात पण आपल्या देशात वेगवेगळे राज्यामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात वेगवेगळे लोकं राहतात त्यामुळे आपल्या देशामध्ये सुंदर आणि छान भाषिक लोकं आहेत